मी माझ्या गावाशी जुळलेली आहे मला माझ्या गावासाठी खूप काही करायचं आहे जसं शेतीमध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी यूज करून श शेतीची जी उ उत्पन्न आहे ते वाढवू शकतो असं काहीतरी करायचं आहे आणि खूप सारी काही प्रगती झाली पाहिजे गावामध्ये मला असं काहीतरी काम करायचं आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी माझ्या गावामध्ये आली पाहिजे म्हणजे चोवीस तास तिथे वीज राहिली पाहिजे असं मला वाटत आहे आणि जी टेक्नॉलॉजी अजून गावामध्ये पोहोचली नाही ती सगळी टेक्नॉलॉजी मला गावात पोहोचवायची आहे